हॅलो नमस्कार साहेब मी बाबलुन बोलायलो हो हो ते आपल्याला औषध पाहिजे होतं अहो जरा तुजा तुझ्यावर हा अळ्या लेप पडली हो तूर आहे हरभरा आहे आल्या राव आता आता आता तर फुलावर आहेत सध्या आता काय काय शे म्हणजे कुठे कुठे शेंगा शेंगा धरायच्या मन जिथे जिथे शेंगा झाल्या तिथे आळ्यात राहल्यावं कोराजेन का बरं बरं कोराजेन किती फवारण्या करावं लागतील त्याच्या फरक पडेल ना साहेब त्या आव अळ्याचा हो शेतात गेलं की मा जिकड तिकडं अळ्यात दिसायल्या हरभऱ्यावरंही तशाच दिसायल्या आणि तुरीवरंही तशाच दिसायल्या कोणकोणता आहे दुसरा दुसरं कोणतं औषध आहे कोरॅजनच्या व्यतिरिक्त बिलकुल हां पावरफुल आहे का कोरॅजिन हो बरोबर आहे पाणी पडलो कालच पडलं आमच्याकडे लय वाहून पाणी झालं बघा का अहो रेट वगैरे सध्या पाव शिद्याचे दहा पंपाचं साडेसातशे हां हा हां हां प्रत्येक पंपाला तीस मिली त्याच्या सोबत नाही का कोणतं दुसरं अहो अच्छा अच्छा बरं उद्या येऊ का मग दुकानला बरं बरं ठीक आहे आता येतो मग उद्या हां धन्यवाद